तुम्ही पुरोहित रेस्टॉरंटमधून बोलत आहा का हां मला मराठी डिशेस ऑर्डर करायच्या होत्या प्रांजली ठाकरे बोलत आहे मला मराठी डिशेस ऑर्डर करायच्या होत्या हा झुणका भाकर समोसा भाजी भरता आणखी नवीन काही असेल तर चालेल हो का नाही ऑर्डरच करायची आहे तर कितीपर्यंत कितीपर्यंत मिळेल हो का हो का ऑनलाईन ऑर्डर केली चालेल ना मग यावेळेस मला ऑनलाईन ऑर्डरच करायची आहे भरता पनीर पालक पनीर

चालेल ऑनलाईन पेमेंट द्यायची ना हा येईल ना एखाद्या वेळेस फॅमिलीसोबत हा यावेळेस घरी फॅमिली मेंबर्स आलेले आहेत तर त्यामुळे आम्हाला ऑर्डर करावी लागेल तर ऑर्डर घरीच पोहोचून द्या आम्हाला उद्याला मिळेल ना ऑर्डर अच्छा ठीक आहे